चित्रकला नुकतीच सुरू करणाऱ्या म्हणजे एखाद्या व्यक्तीला आम्ही असं सांगण्यात येणार की जर तुला चित्रकला चित्रं काढायला आवडतात तर तू तुझं पूर्ण ध्येय त्याच्याकडे म्हणजे तुझं ध्येय तेच आहे ना चित्रक चित्रकार बनायचं तर तू म्हणजे तुझं पूर्ण लक्ष चित्र का चित्रकलेकडे दे आणि वेगवेगळं चित्रं बघ तर तसे बघून म्हणजे चित्रं बघितल्यानंतर आणि आपण चित्र तसे काढू शकतो आणि वेगवेगळं चित्रकलाकारांची भेट घे त्यांच्यापासून काही माहिती घे म्हणजे ते चित्रकार काही आपल्याला अशी माहिती सांगू शकतात की त्यामुळे आपल्याला चित्र काढणं ही सोपी जाऊ शकते तर अशाप्रकारे चित्रं म्हणजे आपण काढू शकतो आणि हा आपण जर चित्रकला चित्रकारची माहिती घेतली तर आपल्याला म्हणजे ते चित्र काढायला सोपी जातात ते असे स्टेप शिकवतील की जे म्हणजे चित्रं काढायला सोपी जातात आणि काही आपण इंटरनेटवरही बघू शकतो म्हणजे चित्रं वेगवेगळं म्हणजे ज्याच्यामध्ये इंटरनेटवर सोपी पद्धत दाखवतात चित्र काढायची तर आपण ते बघून चित्र काढू शकतो आणि किंवा चित्रकार बनू शकतो तर आम्ही त्या व्यक्तीला असे सल्ला देणार आहो